माझ्या लेखनाच्या ज्या काही कल्पना ज्या कल्पनांवरती मी लेखन केलेलं आहे त्या बहुतेक सगळ्या माझ्या जुन्या आठवणी अनुभव रोजच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या घडणाऱ्या घटना एखादं वाक्यसुद्धा कोणी बोललं असेल तर ते वाक्य हेसुद्धा लेखनासाठी एखादी कल्पना तुमच्या मनामध्ये निर्माण करायला पुरेसं ठरतं आणि मग त्या कल्पनेचा विस्तार होत होत जे लेखन होतं ते अतिशय उस्फूर्त आणि छान लोकांनासुद्धा ते आपलंच वाटतं असा माझा अनुभव आहे तर त्याच्यामध्ये असं होतं मग तो सामाजिक एखादी घटना असू शकते किंवा एखादी लहानपणीची आठवण असू शकते किंवा एखादा प्रवास असू शकतो किंवा एखाद्या ठिकाण एखादं ठिकाण कुठलं तरी असं असतं की ज्या जे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक निरनिराळे विचार निर्माण होतात किंवा एखादी व्यक्ती असते की त्या व्यक्तीबद्दलचंच लेखन हे व्यक्तिचित्रण त्यांचं जे होतं तोच तीसुद्धा अतिशय छान लेखन होऊ शकतं मए लेखनासाठी काही ठ ठराविक तुम्हाला एकच एक विषय घेऊन लिहायला पाहिजे असं नाही तर त्यामध्ये तुम्हाला कुठलंही जे मी लेखन केलेलं आहे त्यामध्ये कल्पना ह्या अशा विविध गोष्टींमधनं मला मिळालेल्या आहेत कधीकधी आपलीच मुलं काहीतरी बोलून जातात आणि त्याच्यातनं तुमचं लेखन होतं उदाहरणार्थ एके दिवशी आमच्या घरामध्ये उंदीर शिरला आणि त्या उंदराशी चार हात करता करता नाकी नऊ आल्या खरं तर पण त्यानंतर त्याच्यातनं जे एक हस्यरस निर्माण झाला तो मी माझ्या लेखनामध्ये वापरला आणि त्या उंदरांशी फायनली मी एक तह केला अशे कल्पना करून मी एक लेख लिहिला तह नावाचा आणि तो अत्यंत लोकप्रिय झाला किंवा एक एखादं आपलं एखादी व्यक्ती असते जे आपल्या मनावर खूप मोठा परिणाम करून जाते प्रभाव टाकते आपल्यावरती तर त्या व्यक्तीचा ते प्रभाव टाकणारं जे एक भाग असतो त्या व्यक्तीमध्ये त्याचं व्यक्तीचित्रण असं केलं तर त्याच्यातनंसुद्धा म्हणजे मला आठवतं आहे की माझा मामा कॅन्सरशी झुंजत होता आणि तो झुंजत असताना त्यानी जो धीर दाखवला तो धीर पाहिल्यानंतर मला अतिशय त्याच्यातनं अशी प्रेरणा मिळाली की एखादा रोग झाल्यावरसुद्धा आपण किती शांतपणे त्याच्याशी दोन हात करू शकतो तर मग मी त्याच्यावरती एक व्यक्तिचित्रण लिहिलं होतं तर ते व्यक्तिचित्रणसुद्धा लोकांना खूप आवडलं तंत्र काय वापरायचं असा विचार केला तर ज्या ज्या वेळी मनामध्ये काहीतरी विचार येतो लेखनाबद्दल तर तो विचार कुठेतरी लिहून ठेवावा लागतो मग तो कवितेसाठी असो लेखनास कथेसाठी असो किंवा एखाद्या लेखासाठी असो तर तो विचार जसा आपण कुठेतरी नोंदवून ठेवणं गरजेचं असतं आणि मग तो नोंदवून ठेवल्यानंतर आपला त्या मनात त्याच्याविषयी विचार सुरूच असतात तर ते विचाराची पण एक अशी एक आलेख असतो की एका सुरुवात मध्य असं आपल्या मनामध्ये चालू असतं नाही म्हंटलं तरी पण सुरुवातीला एकदा तुम्ही तो विषय नोंदवून ठेवला आणि त्यानंतर जसे जसे तुमच्या मनामध्ये विचार येतील तसे तसे अगदी त्रोटक भाषेमध्ये जरी तुम्ही ते नोंदवत गेलात तर तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा तो लेख किंवा कथा लिहायला बसाल त्या वेळेला ते सगळं समोर असेल तर एक ढाचा तयार होतो आणि त्याच्यातनं तुम्हाला एक सुंदर लेख लिहिता येतो माझं मात्र लेखन बऱ्याच वेळेला अशा पद्धतीनी न होता अतिशय उस्फूर्तपणे की मी लहायला बसते आणि एकटाकी माझं लेखन मी पूर्ण करते असाही अनुभव मला निदान त्यातला एखादा भाग तरी म्हणजे आता माझ्या काही दीर्घकथा आहेत कादंबऱ्या आहेत तर त्यातला एखादा भाग तरी मी पूर्ण करूनच म्हणजे पूर्णच करते एकदा लिहायला बसल्यावर एखादं प्रकरण किंवा एखादा एखादी त्यातला प्रसंग हा माझा लिहून त्याच क्षणीच होऊन जातो जेव्हा मनात येतं तेव्हा तत्काळ मी ते लिहून काढते लिहायला वेळ नसेल तर मात्र मग मी फक्त ती कल्पना कुठेतरी नोंदवून ठेवते आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसून त्याच्यावरती मी लेखन करते ल आणि कसं होतं की तुमचंच लेखन तुम्ही पुन्हा पुन्हा वाचत राहिलात तर त्याच्यातल्या त्रुटी तुम्हाला कळत जातात त्याच्यामध्ये कधीकधी आपल्याला त्या वेळेला एखादा त्या कथेचा अंत हा योग्य वाटलेला असतो पण नंतर विचार करताना असं वाटतं की अरे हा मी अधिक लि चांगला लिहू शकले असते तर आपलंच लेखन कुठेही प्रकाशित करण्यापूर्वी किंवा इतरांना वाचायला देण्यापूर्वी आपणच दहा वेळा वाचलं तर त्यातल्या अनेक त्रुटी आपल्या आपल्याला समजतात आपल्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींनाही ते वाचून दाखवण्यानी खूप फायदा मिळतो कारण ते अतिशय सजगपणे तुमचं लेखन वाचतात ऐकतात आणि त्याच्यावरती त्यांचं परखड मत ते देत असतात तर त्यामुळे असं झालं की मग त्याचा तुमच्या लेखनावर अतिशय चांगला परिणाम होऊ शकतो लेखनासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे वाचन कारण तुमची शब्द शब्दसंपदा जेवढी चांगली असेल तेवढं लेखन तुम्ही चांगलं करू शकता कारण शेवटी तुमच्या भावना ज्या आहेत मनातल्या त्या व्यक्त करण्यासाठी त्या एखाद्या विषयावरच्या भावना तुमच्या एखाद्या विषयावरचे विचार व्यक्त होत असताना तुमच्या शब्दसंग्रह तुमची शब्दसंपदा ही जर अतिशय समृद्ध असेल तर अतिशय सहजगत्या तुम्ही व्यवस्थित ते स्पष्टपणे तुमचे विचार तिथे मांडू शकता पण तुमची लेखणी जर शब्दांसाठीच कुठेतरी अडखळत राहिली तर मात्र ते लेखन मग तितकंसं चांगलं होत नाही कविता लिहिताना प्रामुख्याने हे खूप जाणवतं कारण कवितेमध्ये शब्दसौंदर्यही असावं लागतं आणि शब्दसंपदाही असावी लागते आणि ती त्या त्या वेळी योग्य पद्धतीनी तुम्हाला आठवावीही लागते आणि ती योग्य सुंदर पद्धतीनी ती गुंफावी पण लागते तर त्या वेळेला तुमचा तुमच्या मनात एक लय पण असावी लागते तुम्हाला थोडंसं आंतरिक संगीताचं एक ज्ञान असावं लागतं की ज्याच्यामुळे ती लयदार कविता तुम्ही लिहू शकता तर अशा पद्धतीनी आहे कविता लिहित असताना असं होतं की तुम्हाला खूप कमी शब्दांमध्ये खूप काही आशय सांगायचा असतो तर त्या वेळेला तर चपखल शब्द तुम्हाला सापडणं आणि ते योग्य पद्धतीनी तिथे मांडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि यासाठी तुम्ही किती वाचन तुमचं झालेलं आहे तुमची शब्दसंपदा तुमचं शब्दसामर्थ्य किती चांगलं आहे हे तुम्हाला तिथे कळतं कधीकधी एखादी अत्यंत वाईट घटना घडते आणि त्या घटनेतनंही तुम्हाला म्हणजे तुम्ही व्यक्त होता ते तुमच्या लेखनातनं व्यक्त होता मग त्या वेळेला अतिशय अशी काय म्हणतात दुःखद भावना त्यातनं व्यक्त होऊ शकते पण त्या वेळेला जर शब्दच तुम्हाला नाही सापडले तर मात्र तुमची फार काय म्हणतात कुचंबणा होते तर ती होऊ नये म्हणून आधी तुमचे शब्द स सामर्थ्य मात्र आपल्याला खूप वाढवावं लागतं